बघा आता आपण जे मी मी मी करत राहतो तो मी म्हणजे कोण मी म्हणजे एक आपल्या पृथ्वीवरचा एक कणाएवढा भाग पृथ्वी काय तर एक आपल्या सौरमालेमधला एक ग्रह अच्छा सौरमाले म्हणजे काय हे बघा आपली असते सूर्यमाला सूर्यमाला म्हणजे आपली सौरमाला जिथे सूर्य हा मध्यभागी असतो आणि त्याच्याभोवती सगळे आठ ग्रह जे आहे आपले ते फिरत असतात जसे की बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युनेरस युरेनस आणि नेप्च्युून हे आपले आठ ग्रह ह आहे आता हल्ली मध्यात जे काय झालं होतं जो प्लुटो ग्रह आहे म्हणजे प्लुटो आहे त्यालाही आपण ग्रह मानत होतो पण तो ग्रह आहे का नाही आहे तो काय आहे आपला बटू ग्रह आहे ठीक आहे पण दोन हजार सहाला रिसर्चर म्हणाली की तो त्याची जे कॅटेगिरी आहे ते ग्रहामध्ये नाही मोडले जर त्याचे जे कॅरेक्टरस्टिक आहे ते ग्रहामध्ये नाही मोडले जात त्याच्यामुळे त्याला ग्रह आपण म्हणत नाही बटूग्रह म्हणतो ठीक आहे तर स जो आपला सूर्यमाला आहे ह्या सूर्यमालेभोवती आपले आठ ग्रह घुमतात आता हे एकच सूर्यमाला आहे का नाही अशा शेकडो सूर्यमाला आहे त्या शेकडो सूर्यमालामध्ये आपलं जे गॅलेक्सी आहे ते एक सूर्यमाला आहे आणि त्या गॅलेक्सीमध्ये आठ ग्रह आहे त्या आठ ग्रहामधला एक ग्रह म्हणजे आपला पृथ्वी पृथ्वीमध्येही आपले सात खंड ह आहे ठीक आहे त्या सातखंडामधला आपला एशिया खंड त्या एशिया खंडामध्येही भरपूर साऱ्या कंट्री आहे त्या इतक्या साऱ्या कंट्रीमधून आपला एक कंट्री म्हणजे किंवा आपला एक देश म्हणजे इंडिया भारत आणि भारतामधला जे अठ्ठावीस राज्यं आहे त्याच्या मधला राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये किती सारे जिल्हे आहेत जिल्ह्यामधून किती सारे तालुके आहे तालुक्यामधला गाव आणि गावामधले इतके सारे लोक आणि इतक्या साऱ्या लोकांमधलं आपण म्हणजे मी म्हणजे कितकुसा पार्ट आहे आणि तरी आपण मी मी करत असतो तर हे थोडं समजायचं